वाहतुकीच्या पारंपारिक पद्धती काय आहेत आणि त्या कालांतरानं कशा काय विकसित झाल्या आणि सध्या काय चाललेलं आहे सुरवातीला वाहतुकीची जर का बघितली तर दोन पाय हेच आपलं वाहतुकीचं साधन होतं आणि कालांतराना मात्र हळूहळू जसजसं औ्योगिक क्रांती होत गेली चाकाचा शोध लागला वगैरे वगैरे आपण म्हणतो तर या सगळ्यानंतर खऱ्या अर्थाानं जग बदलत गेलं विसाव्या शतकामध्ये आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा खूप मोठी प्रगती सगळी कडे औद्योगिकीकरण जेव्हा खऱ्या अर्थानं झालं आणि या औद्योगिकीकरणामध्ये वाहतूक जी आहे तर ती खूप गरजेची पडायला लागली आंतरराष्ट्रीय व्यापार जर जसे वाढायला लागले तच तसं दळणवळणाची साधनं वाढायला लागली आणि त्यासाठी वाहतूक ही सुद्धा गरज व्हायला लागली पूर्वी माणूस काय म्हणायचं त्याला की वानप्रस्थाश्रम घेण्यासाठी म्हणजे संसारातून मुक्त झाल्यानंतर तो बाहेर पडायचा आता तसं नाईये आता कामासाठी गरजेसाठी म्हणून माणसाला बाहेर पडावं लागतं वेळेमे पोचणं गरजेचं असतं आणि जरजसं काळ काम वेगाचं गणित बसायला लागलं ना तस तसे नवनवीन शोध पण लागायला लागले

अशीच असायची पण त्याच्यानंतर दुसरी वाहतुकीची मोठी साधन आली म्हणजे अगदी गावातनं या गावातनं त्या गावात जात असताना बैलगाडीचा वापर केला जायचा रस्ते कच्चे होते मोठ्या ठिकाणी जर का जाय जायचं झालं तर मग मोटर बस असायची रेल्वे असायची पण सर्वसामान्य लोकं मात्र आपल्या बैलगाडीतनं प्रवास करायचे मं त्याच्यानंतर आले ट्रॅक्टर की जे शेतीसाठी पण उपयोगी होत होते आणि काही वेळेला ते पर्यटन किंवा लोकांना या गावातून त्या गावात नेण्यासाठी पण उपयोगी पडत होते त्याच्यानंतर हळूहळू जरजशी गरज वाढायला लागली लोकांची तस तसं दुचाकी जास्त प्रमाणावर आल्या दुचाकी आल्या आणि लोकांच्या घरोघरी दुचाकी आणि आत्ता तर प्रत्येकाच्या जवळपास प्रत्येकाच्या घरी चार चाकी वाहन आहे पण एकूणच सार्वजनिक व्यवस्था जर का बघायला गेली तर तीसुद्धा आता चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेली आहे चांगल्या पद्धतीनं वाढलेली आहे बसेसचं जाळं गावागावापर्यंत पोचलेले गाव तिथं बस हा बसचा जो नारा आहे तो खऱ्या अर्थानं आहे त्याच्यानंतर रेल्वेचं जाळं विस्तारित व्हायला लागलेला आहे रेल्वेमध्येेसुधा पूर्वी आठ नऊ ताासांनी शंभर दोनशे किलोमीटर जाणारी रेल्वे ही आता काही तासात पोचेल असा दावा करण्यात यायला लागलेलाय दिल्ली ते मुंबई हे अंतर रेल्वेनं बारा तासात पूर्ण होईल असा दावा आणि त्याच्या दृष्टीनें चाललेले प्रयत्न हे चाललेले आहेत संशोधन जर जसं वाढत चाललेलं आहे तशी बुलेट ट्रेन देशामध्ये आलेल्या आहेत त ज्या एकूणच थोडक्यात की ट्रेन्स जर का बघायला गेले तर मेट्रोसारखं खूप मोठं जाळं हे रेल्वेचं वाहतुकीच्या साधनांच्यासाठीचं तर ते विणलं गेलेलं आहे त्यामुळं आता लोकं बसनं प्रवास करतात रेल्वेनं प्रवास करतात मेट्रोनं प्रवास करतात रेल्वेमधल्यासुधा ज्या हायर एंडच्या गाड्या आहेत ज्याला आपण म्हणूया दुरांतो असतील बुलेट ट्रेन असतील तर यातनं प्रवास करण्यासाठी लोकं इच्छुक आहेत भारतातच बनलेली वंदे भारतसारखी जी एक्सप्रेस आहे की जी अत्यंत सफाईदारपणे अंतर कापत काही वेळामध्ये तुम्हाला नेऊन पोचवते आणि अजून एका मोठ्या पारंपारिक पद्धतीला थोडासा छाटा छाट देणारी एक वाहतूक व्यवस्था आलीय आणि ती म्हणजे विमान व्यवस्था आज अपेक्षीलं नव्हतं तेवढी विमानं आज भारतामध्ये आहेत आणि भारताना नुकतीच अजून साडे सातशे विमानांची ऑर्डर पण दिलेली आहे याचा अर्थ भविष्य काळामध्ये माणसाला जमिनीपेक्षा आकाशातनं इकडनं तिकडं वाहतूक प म्हणजे प्रवास करणं जास्त सोयीचं पडणार आहे आणि त्या दृष्टीनें आज बघतो आपण की एखाद्या विमानतळावर गेल्यानंतर रेल बस स्टेशन पेक बस स्टँडपेक्षा सुद्धा किंवा रेल्वे स्टेशनपेक्षासुद्धा जास्त गर्दी ही विमानतळावर आपल्याला दिसते थोडक्यात कालांतरामध्ये या हळूहळू ट्रेंड्स जे आहेत तर ते बदलत गेलेले आहेत आणि हे ट्रेंड्स आत्ता तरी विमानापर्यंत जाऊन थांबता आहेत